राज्यामधे बरेच पर्यटक हे येत असतात आणि बरेच वेळा यांच्याशी भेट होते तरी मी पर्यटकांशी बोलत असताना बरेचशा वेगवेगळ्या भागातील माहिती आपल्याला भेटत असतात आणि मी त्यांना त्यांच्या परिसरातील काही माहिती विचारतो आणि आपल्या राज्याबद्दलही त्यांची मदत करतो जर त्यांना कुठं जायाचं असेल किंवा राज्यातील ठिकाणाबद्दल जर त्यांना अइवी माहिती पाहिजे असेल तर ती माहिती मी त्यांना देतो आणि बरेच वेळा मी त्यांची मदतही करतो